भारत सध्या उद्योजकांसाठी एक भरभराटीचा काळ अनुभवत आहेत ते म्हणजे त्यांना मिळणारं कर्ज कारण कुठलाही उद्योग उभारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता असते ती म्हणजे पैशांची तर सरकार नवनवीन योजना काढून जसं मुद्रा लोन पीक कर्ज गोल्ड लोन सोन्यावर कर्ज अशा प्रकारे विविध योजना काढून उद्योजकांसाठी एक पाठबळ तयार करत आहे त्याप्रकारे सहाय्य करून उद्योजक आपला उद्योगधंदा भरभराटीस नेत आहेत आणि त्यामुळे एक सरकारचा पण फायदा होत आहे त्यात कारण उद्योग जितके वाढतील तितकी बेरोजगारी कमी होईल आणि बेरोजगारी कमी झाली त्यामुळे आपोआपच सरकारचं उत्पन्न पण वाढेल लोक टॅक्स भरतील आणि त्यामधून विविध आणखी काही विविध योजना राबविण्यात येतील त्यासाठी हो लोन म्हणजे त्याच्यावर इंटरेस्ट जे व्याज असते ते तर असतेच म्हणा पण ते अत्यल्प असते कारण जे आपण प्रायव्हेट मार्केटमधून प्रायव्हेट लोकांकडून जे कर्ज घेतो ह्याला आपल्याला महिन्याचं व्याज द्यावं लागते आणि जे सरकाराकडून आपण कर्ज घेतो याला आपल्याला वार्षिक व्याज द्यावं लागते म्हणजे वर्षातून एकाच वेळा व्याज द्यावं लागते त्यामुळे हे आपल्याला सोईस्कर असते आणि प्रत्येकाने कसं आहे आज आपण कर्ज भरून उद्या नवीन कर्ज पण घेऊ शकतो त्यामुळे सरकार ह्याच्या योजना ह्या चांगल्या आहेत